मराठी भाषेवर बोलायचं झालं तर त्याच्या इतिहासामध्ये अनेक भाषा अनेक संस्कृती असा ठसा उमटलेला आहे जी आता संस्कृती आहे या संस्कृतीचा प्रभाव सर्वाधिक असून जसं की धार्मिक तात्त्विक आणि साहित्यिक शब्दसंपदेत याचा आपण स्पष्ट प्रतिबिंब यामध्ये दिसतं आता आपण पाहतो की मुस्लिम जो सत्ताकाळ होता तर त्या मुस्लिम सत्ताकाळामध्ये फारसी व अरबी शब्द जे ते मराठीमध्ये शिरले आणि जसं की आता तिजोरी खरंच इत्यादी जे इंग्रजी राजवट आहे या इंग्रजी राजवटीमुळं काय की आधुनिक तंत्रज्ञान जे प्रशासन आहे किंवा या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये इंग्रजी शब्द जे सामावलेले आहेत आता आपण तसं पाहिलं तर दक्षिणेकडील जी द्रविडी भाषा आहे तर या द्रविडी भाषेचा विशेषतः कन्नड आणि तेलगू अशा काही अंशी प्रभाव सीमावर्ती भागामध्ये आपल्याला जाणवतो आणि या विविध प्रभावामुळे मराठी अधिक समृद्ध का मराठी भाषा जी आहे का एक समृद्ध लवचिक आणि विकसित झालेली आहे आणि मराठीनं काय की बाह्य शब्द स्वीकारले पण जी आपली मूलभूत जी रचना आहे तर या रचनेचं सौंदर्याचं टिक ही सौंदर्य जी आहे रचना जी आहे ती आपण टिकवून ठेवली पाहिजे आणि हीच तिची जी ताकत आपल्याला मानता येईल खरी ताकत जी आहे ती ही मानता येईल